मी एकदा अशी एक पेंटिंग पाहिली होती ज्याने मला पूर्णपणे मंत्रमुग्ध केलं आणि ते मला विकत घ्यावंसं वाटलं त्या चित्राचं सौंदर्य त्यातील रंगसंगती आणि कलाकारानं त्यात घातलेल्या कौशल्य पाहून मी थक्क झाले होते ती एक नैसर्गिक दृश्याची चित्रकला होती ज्यात समुद्रकिनारा आणि सूर्यास्ताचं दृश्य दाखवलं होतं मला आठवतं आहे ते चित्र पाहातानाच माझं मन शांत झालं आणि एका वेगळ्या भावनांमध्ये गोंधळून गेलं होतं त्या चित्रात समुद्राच्या लाटांचा हळुवारपणे किनाऱ्यावर येणारा प्रवाह आणि क्षितिजावर मावळणारा सूर्य दाखवलेला होता सूर्यास्ताची वेळ असल्यामुळे आकाशाचा रंग केशरी गुलाबी आणि सोनेरी अशा सुंदर छटांनी सजलेला होता आकाशातील रंगांचा खेळ आणि समुद्रातील पाण्यावर पडणाऱ्या त्याच्या प्रतिबिंबामुळे एक अद्वितीय दृश्य तयार झालं होतं पाण्याचा निळसर रंग लाटा आणि त्यावर पडणारे सूर्याचे किरण इतक्या बारकाईने रंगवलेले होते की त्याला पाहताना मी तिथेच उपस्थित असल्यासारखं वाटत होतं जणू काही आहे त्या चित्रातलं समुद्राच्या लाटांचा आवाज कानात घुमत होता आणि त्या शांत किनाऱ्यावर उभं राहून मी तो सूर्यास्त पाहाते आहे असं वाटत होतं त्याचं विशेष असं होतं की त्या पेंटिंगमध्ये फक्त निसर्गाचं दृश्य नव्हतं तर त्यात एक भावना व्यक्त केली होती सूर्य मावळताना त्यात एक शांती होती एक प्रकारचं संधी प्रकाशाचं वातावरण होतं त्यामुळे माझं मन खूप हलकं झालं अनेकदा आपण रोजच्या धावपळीमुळे ताणतणावात असतो पण त्या चित्राने मला एका क्षणात शांतता दिली ते पेंटिंग पाहून मी एका वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटलं जिथे फक्त मी समुद्र आणि सूर्यास्त होतं त्या पेंटिंगमधील रंगसंगती इतकी आकर्षक होती की ती नजरेत भरलीच निळा केशरी गुलाबी पांढरा आणि सोनेरी अशा विविध रंगांनी हे चित्र सजवलं होतं ते रंग इतके सजीव होते की प्रत्येक रंगाचा ठसा मनावर उमटत होता समोरच्या पाण्याचा निळसर छटा आकाशातील केशरी रंग समुद्राच्या काठावर पडलेले सोनेरी क्षण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे ते दृश्य अक्षरशः जिवंत होतं त्या चित्राचं असं काहीतरी खास होतं की ते फक्त एक कलाकृती म्हणून नाही तर एक भावनिक अनुभव म्हणून दिसत होतं त्या चित्राच्या बाजूला कलाकाराचं नाव लिहिलेलं होतं पण त्यापेक्षा मला त्याच्या कामामधली कला आणि त्या कलेतून आलेली भावना अधिक महत्त्वाची वाटली कलाकाराने आपली प्रतिभा आणि निसर्गातील सौंदर्य एकत्र करून एक असाधारण पेंटिंग निर्माण केलं होतं त्याचं काम इतकं सजीव होतं की जणू काही कलाकाराने आपलं हृदय त्या चित्रात गुंफलं होतं पेंटिंगच्या प्रत्येक बारकाव्यातून त्याचं निसर्गावरचं प्रेम आणि त्याची कलात्मक दृष्टिकोन स्पष्ट होत होता जेव्हा मी ते चित्र पाहिलं तेव्हा मला लगेच ते विकत घ्यावंसं वाटलं ते पेंटिंग केवळ एक चित्र नवतं तर त्यामध्ये निसर्गाची एक प्रकारची धीरगंभीरता आणि शांती होती जी मला कायम स्वरूपी हवी होती मी स्वतःला विचारलं जर हे पेंटिंग माझ्या घरात असतं तर रोज त्याच्याकडे बघून माझ्या मनाला शांतता समाधान आणि स्फूर्ती मिळेल घरातील एक कोपरा त्या चित्रामुळे शांतमय होईल आणि तेथील वातावरणही प्रसन्न होईल असं मला वाटलं त्यामुळे या चित्राचं माझ्या मनावर इतकं गारूड झालं होतं की मी लगेचच ते विकत घ्यायचा विचार केला माझं ते पेंटिंग खरेदी करण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यातल्या भावना आणि त्याने दिलेली आंतरिक शांतता आपल्या घरातील कोणत्याही एका कोपऱ्यात ते चित्र लावल्यावर त्या जागेचं सौंदर्य अधिकच वाढून ती जागा विशेष वाटू लागेल अशी माझी खात्री होती अनेकदा आपण अशा वस्तू खरेदी करून आणतो जे आपल्याला केवळ शोभेसाठी किंवा स्टेटमेंट म्हणून हवी असतात पण ते पेंटिंग पाहून त्यातून त्याहूनही ते वेगळं वाटत होतं त्यातली शांतता सौंदर्य आणि कलाकाराची कला ह्यामुळे ते मला विशेष वाटलं शेवटी मी ते चित्र विकत घेतलं नाही परंतु आजही त्या चित्राची आठवण माझ्या मनात जिवंत आहे ते पेंटिंग मला निसर्गाची आठवण करून देतं आणि जीवनात कधी कधी गळावाच्या परिस् परिस्थितीतही शांती कशी शोधायची याचं महत्त्व शिकवतं कलेचा हा अनुभव खूप विशेष असतो कारण ती आपल्याला आपल्यापेक्षा काहीतरी मोठं दाखवते आणि आपल्याला एक नवा दृष्टिकोन देते